नमस्कार आय आर टी सी मध्ये मधून बोलतात का हां नमस्कार मी प्रथमेश बाबर बोलतोय मला रेल्वे बुकिंग करायची होती हा दोन दिवसाची करायची दोन दिवसानंतरची करायची होती मुंबईला जायचं होतं मला इथून सातारा मुंबई सातारा टू मुंबई हां तर मला त्याची इन्क्वायरी जर करायची होती तुम्ही मला माहिती सांगू शकाल का ओके चालते तर मला पहिला क्वेश्चन माझा हा होता की फर्स्ट क्लासचे आपले जागा शिल्लक आहेत का ट्रेनच्या नाही सेकंड क्लास नको फर्स्ट क्लास चेच पाहिजे होतं आहेत का ओके ठीक आहे आणि एसे रूम्स एसे आहेत ना ते एसी का नॉन एसी ओके ओके एसी चालतं सर त्याला तिकीट किती आहे एका व्यक्तीला सहा हजार रुपये ओके चालेतय थँक्यू बरं बरं ठीक आहे एका उत्तेला सांगा तर तर परवाची म रिजर्वेशन होऊ शकतं का हा परवा चा कधी सात वाजता हां सकाळी सात वाजता जरी भेटलं तरी चालेल होऊ शकेल हां ठीक आहे चालतंय तुम्ही माझं नाव रेजिस्टर हे करून घ्या मग रिजर्वेशन करून घ्या प्रतमेश बाबर चालेल सर मी माझे तिकीट ते ऑनलाईन येतील का तिथं जाऊन मला घ्यावे लागतील ऑनलाईनही काढू शकतो का मी ठीक आहे सर मग पॉसिबल झाल तर ऑनलाईन करतो नाही तर मी तिथे येऊन घेऊन जाईल ओके चालेल चालेल हो हो सर ओके थँक्यू सर ओके